तंत्रज्ञान हे या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे लहानापासून ते मोठ्यापर्यंतच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे स्मार्टफोन आणि इंटरनेट हे दोन्ही महत्त्वाचे तंत्रज्ञान आपल्या जीवनामध्ये घडून येत आहेत आपल्याला स्मार्टफोनद्वारे आपण रेल्वेची टिकीट तसेच कुठं बाहेर प्रवासासाठी जाण्याची तिकीट बसचे तिकीट आपण इंटरनेटद्वारे करू शकतो हॉटेलमध्ये जेवणाची बुकिंग तसेच लग्नाची बुकिंग सुद्धा करू शकतो बँकिंगमध्ये आपण घरी बसलेले वीज बिल याद्वा वीज बिल तंत्रज्ञाना स्मार्टफोनद्वारे करू शकतो त्याचप्रमाणे पेमेंट आपण पेमेंट आपण घरी बसल्याच करू शकतो स् स्मार्टफोनद्वारे आण प्रत्येक माहिती आपल्याला मिळत असते खरेदी करत असताना आपण घरी घरी स्मार्टफोनच्याद्वारे आपण नवीन नवीन कपडेच्या उद्योग या राशन कोणतं पण काही खरेदी करू शकतो अशा अनेक बाबी आहेत ज्यामध्ये आपल्याला स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करता येते त्यामध्ये शिक्षण आरोग्य कुटुंबाची माहिती इतर संस्थाबद्दल माहिती प्रत्येक माहिती आपल्याला इंटरनेटद्वारे मिळत असते